हो मला प्रवास करायला खूप आवडतं मी रेग्युलरली दोन तीन महिन्यानंतर कुठे ना कुठे तरी प्रवासासाठी जातो त्यातल्या त्यात ठिकाणी मला समुद्रकिनारी आणि गिर्यारोहणासाठी जाण्यासाठी खूप आवडतं समुद्रकिनारी वातावरण जे असतं एकदम चांगलं वातावरण असतं त्या ठिकाणी मी सनसेट पाहण्यासाठी जातो बऱ्यापैकी आणि गिर्यारोहणासाठी मला ट्रेकिंगची आवड आहे मी महाराष्ट्रातील गड गडकोट किल्ल्यांवरती ट्रेकिंगला जातो त्या ठिकाणी तिथं राहतो त्या ठिकाणी तिथलं सनराइज सनसेट सूर्योदय जे आहे ते सगळं एक्सपिरियन्स करतो गडकोट किल्ल्यांचा इतिहास जाणून घेण्यामध्ये मला रस आहे त्यामुळे मी गडकोट किल्ल्यांचे पर्यटन करतो आणि मी वारंवार प्रवासाल जातो कारण मला वा प्रवासाला गेल्यानंतर एक नवीन दृष्टिकोन मिळतो आपल्याला आयुष्य जगण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवता येतात बाहेरच्या जेणेकरून मग पुढं पण आपल्याला आयुष्यामध्ये ते खूप उपयोगी पडतात